खुल्या पाण्यात असताना सुरक्षित राहण्यासाठी कोणते मार्ग आहेत तर खुल्या पाणी म्हणजे एकतर नदी असाच आहे नदी तलाव तर नदी तलावामध्ये आता लहानला मुलं किंवा त्यांचे पुरे फॅमि परिवार सकट ते पोहायला वगैरे जातात पोहत असताना ते ते त्यांना खूपच साऱ्या अडचणी बघायला मिळतात जसे शेवाळ्याातले दगडं वगैरे बघायला मिळतात त्यांना ते दगडं वगरे ते चांगली नसतात कारण की त्याच्यावर थोडा तरी पाय आपला पडला तर आपण डायरेक्ट घसरून जातो तरी एवढे सगळे आपल्या अडचणी आपल्याला बघायला मिळतात किंवा शेवाळ आपल्याला बघायला मिळत जेणेकरून जे खाली दगडं असते नदी काही साफ नसते म्हणजे नदी काय असते की नदी ही स्वतः स्व स्वतःसोबत खूपे सारीे दगडं आणत राहते आणि दगडं आनत असताांना ती ते दगडं एकमेकांशी घर्षन कर करत ते दगडं अशे नुकिलेदार होऊन जातात म्हणजे टोकदार होऊन जातात तर ते खालीच राहतात आणि छोटे दगडं मोठे दगडं सगळ्या स्या प्रकारचे दगडं नदी आणत असते सोबत तर या गोष्टी जे आपण काळजी घेतली पाहिजे क जे आपल्याला काही त्याचं पण तर ह्या बाबतीने आपल्याला कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे तर या गोष्टीचे काळजी घेण्यासाठी आपण सावकाश पण एक चांगली जागा नदीच्या एकदम किनाऱ्यावर आपण पोहायला पाहिजे जास्त अंदर जायला नको त्यानं कि जास्त अंदर गेल्यावरं ते दगड पण आपल्याला लागतील आणि तिथे जे खोलवा असतं त्या खोलव्यामध्ये पण आपण जाऊ शकतो आणि तिथे आपलं जीव वगैरे जाऊ शकतो तर या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे सर्वांनी आणि स सोबत आपन ते स्विमिंग टूब असंतात ते पण नेलं पाहिजे कारण की खुल्या पाण्यात त्याची खूपच गरज असते असं मी बोलू इच्छितो